मी वाचलेल्या पुस्तकापैकी माझे आवडते जे पुस्तक असेल ते आहे श्रीमद्भगवद्गीता त्या पुस्तकात आपल्या आयुष्यातील जवळपास सर्व समस्याचे निवारण का आपण कसे करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्यात असणारा जो अर्जुन त्या ठिकाणी जर आपण आपल्याला स्वतःला ठेवलं तर कृष्ण जे अर्जुनाला सांगतो तर तेच कृष्ण आपल्याला सांगत आहे असा भास होतो आणि अक्षरशः आपले प्रॉब्लेम चुटकीसरशी नाहीसे होतात कितीही मोठा प्रॉब्लेम येऊ द्या त्याचं भगवद्गीतेत उत्तर आहे म्हणजे आहे आणि जगात असणाऱ्या कुठल्याही प्रॉब्लेमवर माझं म्हणणं आहे की भगवद्गीतेत तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल त्यावर जर एखादा चित्रपट आला तोही मला बघायला आवडेल आणि त्यावर चित्रपट आलेला पण आहे महाभारत यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अठरा अध्याय गीता सांगितली आहे तो आपल्या भावंडासोबत काके मामे होते यासोबत तू लढू शकत नव्हता कारण त्याला वाटले हे सगळे आपले सख्खे भाऊबंद आहे चुलत आहे यांनी आपल्याला खेळवलं आहे यांच्यासोबत कसं लढायचं पण त्यातही कृष्णाने त्याला सांगितले की याच्यापेक्षाही मोठं काम तुला करायचं आहे ते म्हणजे तुझं कर्म तू जर तुझं कर्म करेल ना ही तर ते त्यांचं कर्म करतील आणि तुझा अंत करतील म्हणून तू त्यांचा अंत कर जो आपल्या समोर युद्धात असतो तो आपला फक्त शत्रू असतो तो कुठलाही नातेवाईक नसतो हे भगवान श्रीकृष्णाने ख हजारो वर्षापूर्वी आपल्याला पटवून दिलं आहे आणि ती आजच्या काळातही अगदी तंतोतंत आपल्या परिस्थितीशी जुळते त्यामुळे भगवद्गीता हा एक चांगला प्रकारचं पुस्तक आहे